काउंसलर बोलत आत का सर मला तुमशी अडवाइस पाहिजे होती सर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आय टीचं नंतर काय स्कोप आहे नाही माझं सॉफ्टीए सॉफ्टेअर होता हो जावामध्ये केलं आहे बेसिक सॅलरी तर मॅक्सिमम थर्टी फोर्टीच्या अबाव्ह व्हायला पाहिजे आ मला तर एटीनाइन होते अच्छा तर त्यामध्ये असं काही मतलब सॅलरी वगैरे तर किती राहते स्टर्डिंग अच्छा तर हे असं मग आपण मुंबईला केलं तर ते आय टी रिटर्नमध्ये जॉब केला तर त्या तिथे राहण्या खा राहण्या राहायचा खायचा हे कंपनी देतेत का अच्छा ठीक आहे ना आपल्या ओळखीचं कोणी आहेत का तिथे होऊ शकते अच्छा ठीक आहे ना मग मी तुम्हाला आपली सी वी पाठवते मग तुम्ही मला कॉल करता का ठीक आहे ना आपलं ऑफ ऑफिस कुठे आहे ठीक आहे ना क कधीपासनं मतलब चालू होते ऑफिस मॉर्निंगला अच्छा ठीक आहे ना मग मी तुम्हाला विजिट करते उद्याला आणखी मी आता सी वी वगैरे तुम्हाला सेंड करते ओके सर थँक यू